मुळात कला ही कलाकाराच्या आवडी आणि त्याच्यावर जे काही प्रभाव पडत असतात हेच प्रतिबिंबित करत असतात कला म्हणजे ती कुठलीही असो चित्रकला हस्तकला कविता लिखाण वाङ्मय हे सगळं काळानुरूप इतकं बदलत जातं कारण हेच आहे की कलाकार हा ज्या काळात वावरत असतो ज्या गोष्टी अवतीभवती बघत असतो त्याचाच त्याच्या मनावर परिणाम होत असतो आणि तोच फायनली त्याच्या कलाकृतींमध्ये उतरत असतो त्यामुळेच जर का आपण आत्ता जे काही आपल्यासमोर कलाविष्कार कलाकृती आहेत त्या बघितल्या किंवा जुन्या काळातल्या बघितल्या तर त्याच्यात जमीन आसमानाचा फरक जाणवतो उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात आधी आदिमानव जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा तो व्यक्त व्हायला लागला तेव्हा त्याच्या हातात येईल त्या कुंचलांमधून तो गुहाचित्र रंगवायला लागला त्याला जे मिळेल जे जे अणकुचीदार दगड मिळतील जे साहित्य मिळेल त्यांनी तो घडीव मूर्ती बनवायला लागला आणि त्यावेळेच्या त्याच्या कलाकृतींमध्ये हे जाणवतं हे दिसून येतं की शिकारी शिकारीचे चित्र रेखाटलं गेलेलं आहे समुहाने गोळा हाऊन शिकार चालली आहे किंवा टोळ्या आहेत असं जास्त करून आपल्याला गुहाचित्रांमध्ये दिसून येतं त्याचं कारण हेच आहे की त्या काळातला माणूस हा शिकारी शिवाय आणि जसं जसं त्याला कळायला लागलं त्यानुसार तो टोळक्यामध्ये राहायला लागला तर ह्या पलीकडे तो काही करत नव्हता त्याच्यामुळे याच्या चित्रांमधून सुद्धा तेच दिसून येत होतं पण नंतर जसा जसा माणूस उत्क्रांत होत गेला तसा तसा शेती करू लागला शिकार बाजूला राहिली त्यामुळे त्याच्यानंतरचे आदिवासी लोकं हे वारली पेंटिंग वारली चित्रशैली हे जास्त रेखाटायला लागले ज्याच्यात फक्त शिकार एवढीच मर्यादेत गोष्ट नव्हती ज्याच्यात इतरही अनेक शेतीकाम किंवा लग्न पूजा देव चाकाचा शोध लागल्यामुळे चाकांचे विविध प्रकार चाकांवरच्या गाड्या ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी बघायला मिळायला लागल्या पण आत्ता जर का बघितलं पण या काळात तर आत्ताच्या काळात जग हे जवळ आलेलं आहे इंटरनेट किंवा इतर अनेक विकसित गोष्टींमुळे आपण इतर देशाविदेशांमधल्या गोष्टी सुद्धा बघून आलेलो आहे आणि त्याचा परिणाम चित्रकाराच्या मनावर होऊन तो त्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या कलाकृतींमध्ये रेखाटायला लागला आहे त्यामुळे आत्ता आपण बघितलं या घडीला तर मॉडर्न आर्ट ॲप्सट्रॅक पेंटिंग्स किंवा इतर युरोपियन कलाशैली किंवा श्रीलंकेतली कलाशैली ह्यासुद्धा गोष्टी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आत्ताचे कलाकार करतात त्यामुळे फक्त आपल्याच टोळीत राहणाऱ्या कलाकारापासून आदिवान आदिमानवापासून आत्ताच्या या घडीच्या कलाकाराला की जो अनेक विस्तृत प्रदेश ज्यांनी बघितला आहे एक्सप्लोअर केला आहे त्याच्या कलांमधे आजकाल जमीन आसमानाचा फरक दिसतो ही उत्क्रांती झालेली आहे